हो आमची उपजीविका विजेवर अवलंबून आहे वीज खंडीत झाली तर उन्हाळ्यात फॅन इन्व्हर्टर फ्रीज चालत नाहीत त्यामुळे त्याचा खूप त्रास होतो पावर कट मध्ये प्रकाशासाठी आम्ही इन्व्हर्टर व्यतिरिक्त मेणबत्तीचा वापर करतो इथल्या लोकांकडे इन्व्हर्टर आहेत काही लोकांकडे नाहीत